मला सर्व प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात चरित्र असतील कादंबऱ्या असतील नंतर वेगवेगळ्या लेखक आणि लेखकसुद्धा मला वेग सग सर्व प्रकारच्या लेखकांच्या लेखकांची पुस्तकं मला वाचायला आवडतात आणि मी ते आवडीने वाचतो आयुष्यभर एकाच शैलीतली पुस्तकं नाही पण सगळ्याच सगळ्या प्रकारची पुस्तकं ही वाचायला मला आवडतील एकाच शैलीतली वाचली तर ते काही वेळा काही न दिवसानंतर ते कंटाळवाणं होईल ऐतिहासिक पण मी वाचतो भयकथा वाचतो सगळ्या सगळ्या प्रकारची पुस्तकं मी वाचलेलीत वाचतो आहे आणि मला त्यातून आनंद चांगला मिळतो त्यामुळं हे वेगवेगळ्या लेखकांची असतील चांग चांगली चांगली पुस्तकं मी वाचतो आणि वाच वाचल्यानंतर त्याचा चांगला मला उपयोग होतो एक वेळ पण जातो आपण ॲक्टिव राहतो आणि त्या विचारातच आपण राहिल्यामुळं आपल्याला डोक्यालासद्धा डोक्यात तो विचार राहतो नाहीतर एमटी मायड डेविल्स वर्कशॉप होतं त्यामुळं वाचणं हे केव्हाही चांगलंय आणि वाच वाचल्यामुळं एखादी वस्तू एखादा जर लिहायचं असेल आपल्याला तर त्यासाठी आपले शब्द स्टॉक आहे तो वाढतो आणि वाचल्याशिवाय शब्द स्टॉक वाढत नाही त्यामुळं वाचन हे जास्त गरजेचं आहे आता मी अलीकडे वाचलेलं म्हणलं तर समर्थ रामदाासांचं चरित्र हे मी आत्ता जस्ट वाचलं त्यामध्येे ते खूप चांगल्या चांगल्या माहिती त्यानं मला मिळाली की रामदास स्वामी हे बाराशे सूर्य नमस्कार करायचे रोज त्यामुळं त्यांचे वडील पण तसेच घालायचे त्यामुळं व्यायामाचं महत्त्व हे त्यांच्या चरित्रावरून समजलं त्यामुळे ते किती ग व स्वताःच्या धर्माबद्दल किती हे प्रसार क धर्म प्रसार करायसाठी किती त्यांनी कष्ट केले हे पण त्यांनी ते पुस्तक वाचल्यामुळे मला समजलं ते अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये किती मोठ्या मोठ्या मोठे योगी होते हे पण समजलं स्वताचा त्याने आपापले मठ जे आहेत हे कसे उ स्थापन केले हे पण वाचल्यामुळे समजलं म वाचन हे जास्त आवश्यक आहे मला ते आवडतं